राज्यामध्ये खाजगी शिक्षणाचा एवढा जास्त प्रमाणात आता मज्जाव उठवलेला आहे की खाजगी शिक्षण आणि सार्वजनिक शिक्षण त्याचप्रकारे आपल्याला हे जे आपल्या सरकारने खूप प्राप्त करून दिलेले आहे जिल्हा परिषदेचे शाळेमध्ये जे असलेले शिक्षण यामध्ये अगदी जमीन अस्मानाची अशी तफावत आपल्याला पाहायला मिळते खाजगी जे शैक्षणिक स्थळं आहेत तिथे तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या अशा शैक्षणिक रूम शैक्षणिक खोल्या अशा पाहायला भेटतात तेथे अगदी आरामदायी वातावरण त्या विद्यार्थाला मिळालेलं दिसतं पण जिल्हा प्राथमिक शाळेचे जे शाळेचं जे वातावरण आहे तिथल्या खोल्या तिथे असणारे बसायची जी जागा आहे तिथे विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या प्रकारची जी खेळायची साधनं आहे ते तेवढ्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत शिक्षकांचा जो शैक्षणिक दर्जा आहे तो सुद्धा त्यांना तेवढ्या प्रमाणामधे अजूनपर्यंत उंचावता आलेला नाही आहे जर आपण खाजगी शाळांमध्ये पाहिलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक असतात त्यांच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते त्यांनी अनेक शाळांमधून प्राप्त केलेलं असते अनेक शाळांचं त्यांच्याकडे एक अनुभव असतो पण जिल्हा परिषद किंवा मग जे सरकारने सांगितलेलं